रिकामा वेळ घालवण्यासाठी जर जिल्हा पातळीवर जर विचार केला अकोलासारख्या सिटीमध्ये तर इथं मल्टी प्लेक्स जे आहेत जसं आता इथं मिराज सिनेमा वगैरे आहे किंवा बाकीचे थिएटर्स वगैरे पण आहेत ते पण आहेत तिथं एकाच ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाइपचे खूप साऱ्या टाइपचे चित्रपट दाखवतात म्हणजे चार चार ज्याला मराठी पहायचा आहे ज्याला हिंदी पहायचा आहे ज्याला ॲक्शन पहायचा आहे असं पण आहे त्यानंतर आजकाल आता ए मॉल पण बनत आहे तिथं तर मॉलचं पण एक चांगलं एक हे आहे की तिथं जाऊन तुम्ही पूर्ण दिवसभर फक्त खिशाला जसं परवडणार तेवढं फुल् शॉपिंग करू शकतो तिथं मनोरंजन आणि त्याच्यासाठी पण खूप साऱ्या त्यांनी असे वेगवेगळ्या टाइपचे लहान मुलांसाठी किंवा मोठ्या माणसासाठी असे वेगवेगळे हे बनून ठेवले आहेत की तिथं तुम्ही जाऊन गेम्सपण खेळू शकता त्यानंतर तिथं काही मसाज पार्लल् आहे किंवा पायाची मसाज किंवा फिश मसाज असं पण ठेवले आहेत तिथं पण एक दिवस सहज जातो या व्यतिरिक्त काही की डॅम पण आहेत इथनं जर एक वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर गेलं तर डॅम पण आहे तर डॅमवर जाऊन पण अख्खा दिवस तुम्ही पिकनिक पॉट म टूरि म्हणून तिथं आपण वेळ घालू शकतो तिथं बोटिंग वगैरे आहे ते बोटिंग करू शकतो जवळच शेगाव आहे तर मग ज्यांना आध्यात्मिकदृष्ट्या कुठं हे करायचं आहे जर करमत नसेल तर ते शेगावला जाऊ शकतात तिथं पूर्ण दिवस श्रींच्या चरणांमध्ये आपण बसून हे करू शकतो किंवा तेवढा वेळ तिथं लागतेच बाजूला सातपुडा पर्वत आहे तर तिकडं जंगल सफारी वगैरे पण करू शकतो आणि एकदा का जंगलच त्यामध्ये गेलं तर कसा वेळ निघून जाते कळत कळतंच नाही सफारी करता करता तिथं किल्ला पण आहे त्याच्यानंतर तलाव पण आहेत कधी ते श्वान पण म्हणजे जे जंगली जे प्राणी आहेत ते पण दिसतात त्यामुळं तिथं पण खूप वेळ निघून जातो आणि जर आपण सिटीमध्ये परत आलो तर मग जर कोणाला जेवणाची असेल तर इकडे सिटी स्पोर्ट हे रेस्टॉरंट आहे ते पण कार फार मोठं त्याच्यानंतर इकडे दावत म असे वेगवेगळ्या टाइपचे रेस्टॉरंट वगैरे पण आहेत शॉपिंग मॉल्स पण आहेत आणि जर जास्त जाशील तर आता एक नवीन दुर्गा चौकमध्ये एक फब त्यांनी हे केलं आहे तर पबमध्ये पण जाऊ शकतो